तसं तर मी प्रवासवर्णन भयकथा विनोदी कथा ऐतिहासिक कादंबऱ्या तसंच चरित्रकथा वैज्ञान विज्ञानावर आधारित पुस्तके वाचलेली आहेत त्यामध्ये अपूर्वाई हे प्रवासवर्णन नारायण धारप यांच्या भयकथा तसेच असा मी असामी बटाट्याची चाळ अशी विनोदी पुस्तके त्याप्र त्याचप्रमाणे चरित्रकथा ह्या प्रकारात एक होता कार्व्हर ही पुस्तके वाचली आहेत मला ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये स्वामी राधेय छावा श्रीमान योगी या कादंबऱ्या आवडल्या त्याचप्रमाणे वैज्ञानिक आधारित जी पुस्तकं आहेत त्यामध्ये मी जास्त करून जयंत नारळीकर ए पी जे कलाम यांची पुस्तके वाचलेली आहेत